आमच्या भागामध्ये वार्षिक जत्रा आणि मेळा दोन्ही लागते तर त्या तिथं जास्तीस जास्त एक तर होळीच्या टायमावर पोळ्याच्या टायमावर दिवाळीच्या टायमावर न सगळ्यात म्हणजे तर थंडीच्या टायमावर आमच्याइकडे मेळा अजून वार्षिक जत्रा वगैरे होते तर माझ्या तिथं काही लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी आहे की मी आपल्या मम्मी पप्पासोबत मस्त त्या मेळ्यामध्ये जात होतो तर माझ्या पप्पा नाही का मला खांद्यावर बसून तिथं पूर्ण मेळा फिरवत होते तर मग तिथं झुला झुलणं तिथं ते बाइस्कोपमंदी पिक्चर पाहणं आणि ते आमच्या इकडं फोटो बूथ राहत होता तिथं फोटो काढणं आता ते शूटिंगवाला गेम राहते ना ज्याच्यानं बंदूकनं छज्जेवाली बंदुकनं आपण फुगे फोडतो तो गेम खेळणं न् मग तिथं माहे मम्मी पप्पा खेळवणी घेऊन देत होते आणि कपडे घेऊन देत होते तर ते लहानपणीची माझी आठवण माझ्या मम्मी पापासोबतची मला खूप आठवते